अहो माझ्या रोजच्या ज्या आहारामध्ये जे आहे आमचं घरचं जेवण जे आहे सकाळी नाश्ता असतो नाश्त्यामध्ये काही पण असतं कधी उसळ राहते कधी मटकीची उसळ कधी चण्याची उसळ असते कधी उपमा कधी पोहा अशा पद्धतीचा नाश्ता असतो आणि जेवणामध्ये वरण भात भाजी चपाती भाज्यांमध्ये कुठली पण भाजी असते जसं मी जास्तीत जास्त हिरव्या पालेभाज्या आणि कडधान्याचा जास्त समावेश असतो माझ्या भाज्यांमध्ये कारण माझ्या घरच्यांना कडधान्य जास्तीत जास्त आवडत असते आणि जसं हिरव्या पालेभाज्या जसं पालक मेथी आता तर सध्या मेथी नाहीच आहे तर पालक झाला दुसऱ्या भाज्या झाल्या पालेभाज्या किंवा मग कोबी पत ह्या सगळ्या गोष्टी भाज्यांमध्ये समावेश असतो आणि आहार चांगला असतो तीन चार दिवसांमधनं ताक पण घेत असतो आम्ही सगळेजणं परत ही आपल्या आरोग्यास राहण्यास खूप चांगलं आहे याच्यामधनं व्हिटॅमिन वगैरे सगळं मिळत असतात कॅल्शियम मिळत असते आणि मी पालेभाज्या जे आहे माझ्याकडे त्या मी जास्तीत जास्त लोखंडाच्या कढईमध्येच बनवत असते लोखंडाच्या कढईत बनवून काढून ठेवत असते त्याच्यामुळे लोह पण आपल्याला भरपूर प्रमाणात मिळत असतं आणि तांदूळ जे आहे तांदूळ गहू तर ते आमच्या शेतीतलेच आम्हाला मिळत असतात गावाकडे माझे सासू सासरे असतात तर आमच्याकडे शेती आहे तर गहू तुरीची डाळ हे सगळं आम्हाला गावावरूनच येतं आणि ते चांगल्या प्रतीचं असतं चांगलं घरचे गहू म्हटल्यावर ते चांगलेच असतात परत तांदूळ पण आमच्या रिलेटिव्हकडनंच आम्ही त्यांच्याकडनं घेत असतो अन् ते पण चांगल्या प्रतीचे तांदूळ असतात आणि धान्य वर्षभराचं आम्ही भरून ठेवत असतो पूर्ण साफ वगैरे करून आणि ते एकदम योग्य आणि चांगलं मिसळण नसतं भेसळ नसतं डाळ पण असं मिसळवाली नसते घरची डाळ असते तुरीची आणि त्याच्यामुळे ते आमच्या आरोग्यास खूप चांगलं आहे त्याच्यामुळे काय होतं की आम्ही म्हणजे भेसळयुक्त जे धान्य आहे ते वापरत नाही बाहेरचे कुठले पदार्थ एक्स्ट्रा पदार्थ आम्ही आणत नाही घरचेच बनवलेले पदार्थ जास्तीत जास्त खात असतो बाहेरचे मी इडली डोशाचं पीठसुद्धा घरच्या घरीच बनवत असते बाहेरचं आणतच नसते आणि अधून मधून आम्ही नॉनव्हेजसुद्धा खात असतो आणि त्याच्यामुळे कसं हे सगळे जे आहार आहे आमचा हा रोजच्या जेवणामध्ये रोजच्या आहारामध्ये आमचा सुरू असतो